मी खूप सा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केलेला आहे पण आत्तापर्यंत मला असा भेदभावाचा आणि प्र प्रचा अनुभव घ्यायला मिळाला नाही कारण की आता जे जुन्या काळातील लोक होते तर त्यांच्या मनामध्ये समाजाबद्दल खूप वेगवेगळ्या प पद्धतीचे विचार यायचे पण आता आजचा कालचे जे नवीन पिढी आहे तर ते सर्व समाज एकत्र आणलेले त्यांनी आणि त्यामुळे इथे कोणताही भेदभाव करण्यात येत नाही किंवा कोणालाही समाजा वरून बोलून त्यांचे म मन वगैरे काही दुखावल्या देत नाही आणि आत्तापर्यंत मी तर भेदभावाचा असा कोणताही अनुभव घेतलेला नाही आहे